नमस्कार मी वैभव मते कारंजा लाड येथून बोलत आहे राधाकृष्ण हॉटेलच ना मी सकाळी आपल्या येथून काही वस्तू ऑर्डर केल्या होत्या त्यामध्ये मला काही वस्तू कमी जाणवल्या आपण सर्व्हिस आम्हाला चांगली दिली नाही आपण या अगोदर चांगल्या वस्तू पाठवित होते म्हणून आपल्या रेस्टोरंटमधून आम्ही वस्तू विकत घेत होतो पण आज आम्हाला चांगल्या वस्तू मिळाल्या नाही आणता वेळेस सुद्धा थोडी सांडसुंड झाली झाली होती हे योग्य नाही तेव्हा मला सर्व फ्रेश मा वस्तू पाठवा यासाठी माझी तक्रार आहे जेणेकरून आम्ही आपल्या रेस्टोरंटमधून पुन्हा पुन्हा वस्तू विकत घेऊ शकतो